सिनेरी तुम्ही परदेशात शिक्षण घेण्याचा विचार करत आहात आणि वीजा प्रक्रियेसाठी पासपोर्टसाठी अर्ज करणे आवश्यक आहे पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला प्रक्रिया पूर्णपणे समजली आहे याची खात्री करायची आहे